हा तुम्ही स्विगीमधून बोलत आहेत का हा मला ते जरा ऑर्डर करायची होती हा तुमच्याकडे काय काय अव्हेलेबल आहे तेवढं सांगता काय हां मला एक पनीर लबाब आणि पिझ्झा एक ऑर्डर करायचा होता पण हां मी राहतो इथे सांगलीमध्ये हां विश्राम बागमध्ये पण त्याच्यावरती काही डिस्काउंट वगैरे आहे का तुम्ही जरा माहिती देऊ शकता काय हा मी ॲप उघडला होता तिथं फर्स्ट यूजरसाठी काहीतरी फिफ्टी पर्सेंट ऑफ असं कुपान होतं म्हणजे कुपन कुठं आहे काय आहे कुठं काय समजेल काय एकशे नव्याण्णवला तीन पिझ्झा हां आणि पनीर लाबाब पाहीजे होते त्याच्यावरती काय ऑफर आहे हां हां हां हां मग ते डिस्काउंट कूपन आपल्याला ॲपमध्ये कुठे मिळेल हां हां हां किती परसेंट डिस्काउंट मिळेल काय त्याच्यावरती एकदम आपले जर मिनिमम किती मिनिमम किती ऑर्डर कि मिनिमम किती रुपयाची ऑर्डर त्याची करावी लागेल आणि किती रुपयांचेआपल्याला डिस्काउंट मिळेल हां हां हां मिनिमम वन हंड्रेड नाईंटी नाईन हा त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल

हां मग मी तुमच्या ॲप तुमचा स्विगीचा ॲप उघडतो त्याच्यामध्ये जाऊन चेक करतो की बाबा पहिल्यांदा डिस्काउंट आहे काय आहे मला जर फिफ्टी पर्सेंट ऑफचा डिस्काउंट त्याचं कोड काय आहे कुपन कोड तुम्ही सांगू शकाल हां तो त्याच्या ह्याच्यामध्येच असतो का कोळ तिथंच असतो काय हां मग मी त्याच्यामध्ये तो कुपन कोड टाकतो आणि चेक करतो डिस्काऊंट किती परसेंट आहे मला किंवा काय आहे आम्हाला त्यासोबत अजून एक पेप्सीची बॉटल एक हवी होती आणि नंतर अजून बर्गर दोन हवे होते हां गार्लिक ब्रेड पण हवे होते हे सगळे मिळून ह्याच्यावर किती टक्के डिस्काउंट मिळ देचाल तुम्ही ह्याच्यामुळे जर जास्त डिस्काउंट देऊ शकत नाही का जास्त घेतली तर जास्त इस्काउंट देऊ शकत नाही का हां हां हां जरा बघा जरा जास्त डिस्काउंट असेल किंवा काय तर आम्ही जास्त जण मागवण्याचा प्रयत्न करेन हां ठीक आहे हां